हो तसं पाहिलं तर चिखलदरा हे पर्यटनस्थळ खूप चांगलं आहे आवडण्यासारखं आणि तिथे यासाठी जातो की कारण तिथे निसर्गरम्य वातावरण आहे आणि उंच टेकड्या टेकड्यावर आहे आणि तिथे जाण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त पावसाळा हिवाळा ह्या दोन ऋतूंमध्ये जास्त आम्ही त्याला जाण्यासाठी प्राधान्य देतो कारण की तिथं नैसर्गिक वातावरण पावसाळ्यामध्ये धबधबा राहतात हिवाळ्यामध्ये पूर्ण धुकारी पडतात सायंकाळी सहा वाजता पूर्ण धुकं पडतात सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत धुकं राहतात त्या धुव्यामध्ये फिरायला खूप मजा येतं तिथले पॉइंट सनसेट पॉइंट आहे भरपूर सारे पॉइंट आहे पावसाळ्यातसुद्धा पूर्ण टेकडाळ भाग असल्यामुळे निसर्गरम्य जिकडे तिकडे पाहायला हिरवंगार आणि धबधबा दिसतात त्यामुळे ह्या दोन ऋतूंमध्ये तिथे जाण्यासाठी खूपच चांगलं हे स्थळ आहे आणि मस्त निसर्गरम्य वातावरण असतं